माझं स्वतःचं शिक्षण हे येईल त्या परिस्थितीनुसार होत गेलं त्यामुळे मी काय बनावं असं ठरवूनही त्याप्रमाणे करू शकलो नाही परंतु माझ्या मुलाने मात्र निश्चितपणे एक दिशा ठरवून त्याबद्दल आम आईवडिलांशी म्हणजे आमच्याशी चर्चा करून एक दिशा ठरवावी आणि त्यानुसार शिक्षण घ्यावं असं मला मनापासून वाटतं तरच तो यशस्वी सिद्ध होऊ शकेल